हां हां जाऊन येऊ जाऊन येऊ जाऊ ना संडेला टिफीनला मी मसालेभात आणि पराठे आणि दालफ्राय घेऊन घेते हं हं हो का बघितलंच नव्हतं हो मी बघितलंच नाही माझी मैत्रिणीनं पण नाही बघितलं ती पण म्हणे मी पण येणार म्हणे मंदिर पहायला माझ्याकडे कसे पाहुणे आले ना माझे बहीण लेक वगैरे तर मी काही माझ्या मुलीला घेणार नाही माझ्या मुलालाच घेणार आहे आणि मुलाचं तू मुलांला माहीत आहे का तिथे आहे ना हे आहे का खेळायला वगैरे गार्डन वगैरे

छान मोठं मंदिर आहे का हो का हो जाऊन येऊ आपण संडेला नक्की पण जाऊ हो हो हो हो जाऊ आपण हो मी कच्चा चिवडा पण इथून घेते मुलांना खूप आवडतो हं हो मैत्रिणीचे दोन मुलं पण आहे माझा पण मुलगा आहे

हो हो जाऊ साडेपाचला जाऊ आपण हो काय ड्रेस घालायचा की साडी घालायची आहे जीन टॉप सगळेजण फोटो वगैरे काढू आपण छान नाही ते शोकेसचं वगैरे आहे ना तिथे तिथे मस्त छान आपण फोटो वगैरे काढू हो आणि ते माझी ती बाजूची बाई आहे ना ती म्हणे मी बघितलं नाही म्हणे येऊ का म्हणे या आता म्हटलं पण आता बोर होईल एवढ्या लेडीज मावल्या पाहिजे ना गाडीत हं बरं बरं हो हं हो तुमच्या सासूबाईला पण घेऊन घ्या काय होते म्हाताऱ्या माणसाला कधी पाहायला न्याल मंदिर जगतमंदिर नाही म्हाताऱ्या माणसाचं पण दर्शन होऊन जाते ना आपल्याला कसं म्हातारे माणसं सोबत असले तर करमंल तरी थोडंसं हं हो हो हं बरं हो हो जाऊ मग आपण किती साडेपाचला निघू तयारी वगैरे करून रहाल

हं ठीक आहे मग